आता आहारतज्ञ आहार तज्ञाला काहीजणं डॉक्टरही बोलतात त्या डॉक्टर आपल्याला खूप काळजीपूर्वक काही गोष्टी सांगतात ज जसे की खेळाडूला जी लागणारे जी ताकत असते किंवा एनर्जी असते जी ख आपल्या अन्नातून भेटते ही वेगळी असते साध्या माणसापेक्षा साधा माणसाला लागणारी जे अन्नाची साठा आहे व एका स्प स्पर्धा परीक्षा देनारा किंवा खेळाळू देनं खेळाळू खेळ खेळणारा जो रनिंगवाला असतो किंवा पळणारा असतो धावनारा असतो त्याला लागणारा जो अन्नचा साठा असतो तो वेगळा असतो आता डॉक्टर म्हणजे किंवा आहारतज्ञ आपल्याला सांगतो की आपल्या खाण्यात किती किती प्रमाणात प्रोटीन असा असावं किंवा किती प्रमाणात कार्बोहायड्रेट असावं किती प्रमाणात लिपिड किंवा किती प्रमाणात आपल्याकडे काब्स असला पाहिजे कारण की याचच याने ठरतं की आपलं वजन किती वाढणार आहे किंवा आपल्याकडे किती ताकद आपल्याला लागनार आहे आता ह्याच्यातही आपल्याला डॉक्टर खूप काही सांगत असतो की हे सगळं करू नये किंवा हे करा की ह्याने तुमचा स्टॅमिना वाढेल तर स्टॅमिना कसा वाढतो की स्टॅमिना आपण प्रॅक्टिस केल्यानेच वाढतो आणि जर त्याच्या बरोबर आहार आपला चांगला असेल कारण की आहार हा खूप महत्वाची गोष्ट असते जी खूप सारे जे आपले रनिंग करणारे किंवा ॲथलीट्स असतात ते खूप त्यांना वाटत नाही की हे खूप गरजेचं आहे पण हे खूप गरजेचं असतं की आपलं आहार किंवा आपलं जेवण हे खूप खूप कचऱ्यासारखं नसलं पाहिजे कारण की कचऱ्यासारखं असं मी म्हटलं कारण जे आत्ताचे हल्लीचे जे खाणारे खाद्य आहेत जसे की वडापाव किंवा बाहेरचे जे चटपट व्यंजन असतील जसे की सँडविच किंवा पिझ्झा बर्गर हे खा खाऊ नये का एका साऱ्या माणसाने खाल्ले तरी चालतील ते पण प्रमाणात खाल्ले तरी चालतील पण एका जर खेळाडूने खाल्ले तर त्याला खूप महागात पडू शकतं कारण तो खेळ तो आता तर खेळणार आहे आता खेळ खेळताना आपली जर बॉडी आपल्याबरोबर साथ देत नसेल तर आपण काय खेळणार हे असा प्रश्न पडल्या जातं आणि त्याच्यात म्हटलं गेलं तर स्पर्धा परीक्षा स्पर्धामध्ये खूप स्टॅमिना लागतो आणि स्टॅमिना हा एनर्जीचा सोर्स असतो जर स्टॅमिनाचा आपल्याकडे कमी असेल तर आपण खेळात भाग भाग घेऊन पन आपण हरू शकतो अशी परिस्थिती होते आणि जर ती नको असेल तर आपला आहार हा चांगलाच असला पाहिजे आपला आहार चांगला करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते तर डॉक्टर काही टेस्ट रिपोर्ट्स काढतो त्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या अंगात काय काही गोष्टी कमी आहेत आता आणि ते वाढवायचे आहेत असं तो सांगतो त्या ते तो आपल्याला गोळ्याही देऊ शकतो काही गोळ्या असतात जे खाल्ल्याने आपल्याला भूक जास्त लागते भूक जास्त लागली तर आपल्या अंगात खूप जास्त जेवण जाईल आणि जेवण गेलं आणि आपण ते प्रॅक्टिस करून आपन जर ते त्याची बॉडी बनवली तर ते आपल्याला खूप खूप प्रभावदायी आपल्याला उत्तर देऊ शकतं आणि हे सगळं ही सगळी जी गोष्ट असते ती डॉ डॉक्टर आपल्याला मदत करू शकते किंवा आहारतज्ञ आपल्याला मदत करू शकतो आहारतज्ञांमध्ये हे खूप अत्यंत चां काय बोलू शकतो आपण ते खूप मदतदायिक असतात आपल्यासाठी आणि म्हणजे खेळाडूंसाठी आणि खेळाळु हे जर चांगलं आहार घेत असतील तर ते काही फुढे जाऊ शकतात कारण की आहार हा खूप महत्वाचा घटक असतो आहार जर आपला कमी असेल किंवा आहारामध्ये जे गोष्टी लागतात जर ते नसतील तर आहाराचा काहीच उपयोग नाही आहारामध्ये खूप काही अशे गोष्टी लागतात जे आपल्याला खाल्ले नाही पाहिजे आणि पण आपण भारतात राहतो भारतात भात जास्त खाल्लेला जातो पण भात कारच असतं आणि कारच जास्त अति प्रमाणात खाल्लं तर त्याचा पण साईड इफेक्ट होतो किंवा भा काही लोकं भाज्या खात नाही भाज्या नाही खाल्ले तर त्याच्यामुळे जे विटामिन्स किंवा प्रोटीन्स भेटतात ते प्रोटीन्स आपल्याला भेटत नाही आणि हेच आपला डॉक्टर सांगत असतो एका खेळाडूला आणि दू काहीजणं दूध पित नाही आणि काही जणांना ते त्यांचं इन्फेक्शन म्हणजे काय बोलतात गेलं इन्फेक्शनसारखं असतं की त्यांना दूध आवडत नाही त दूध आवडत नसेल तर दूधाव्यतिरिक्त आपण काय पिऊ शकतो हे फक्त आपल्याला डॉक्टरच सांगू शकतो किंवा दिवसातनं पाणी किती प्यावं पाणी हे खूप महत्वाची घटक आहे जी आपल्या आरोग्यात लागतेच लागते आणि कारण की पाणी हे माणसाचं बेसिक नीड टाईप आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी प्यावंच लागतं पाण्याने आपली शरीरा शरीराला लागनारा जो बल आहे तो खूप खूप भेटतो कारण की पाणी पाणी आपल्या ब्रेनमध्येही जातो म्हणजे पोटात जातं आणि पाणी जर पिलं आनि भरपूर प्रमाणात पिलं किंवा ज्या लिमिटमध्ये पाहिजे त्या लिमिटमध्ये पिलं तर ते शरीरासाठी खूप चांगलं आहे एक्सरसाईज करताना जी आपल्याला फीट घ्यावी लागतो किंवा डाईट घ्यावी लागते ही अत्यंत गरजेची आहे कारण की जो खेळाडू असो त्यांनी एक प्रॉपर डाईट त्यांची मेंटेन केलीच पाहिजे त्या डाईटमध्ये सगळी गोष्टी आली पाहिजे जसे की दूर दूध परत सने आणि जीवन आहार म्हणजे आहार चांगलं पाहिजे आणि अशे काही गोष्टी आहेत जे आहारतज्ञ तुम आपल्याला सांगत असतात आणि किंवा सल्ला देत असतात आहारतज्ञांचं हे सगळं ऐकलं पाहिजे कारण की त्यांनी एक डिग्री मिनव मिळवलेली असते त्याच्या आहाराबद्दल त्यांना खूप काही माहिती असतं येणे आपलं खेळाडूंमध्ये जी आपली खेळाडूंची जी ताकद असते ती ताकत वाढते त्यांच्यामुळे हे डॉक्टरांमुळेच होतं